सहलीसाठी जाताना आधी पहिले हा विचार केला जातो की आपण शॉर्ट सहल करणार आहोत का जरा मोठी करणार आहोत त्याप्रमाणे तयारीतही बदल म्हणजे होतोच त्यात त्याचबरोबर जिथे जाणार आहोत तिकडचं हवामान किंवा तिकडची संस्कृती याचाही थोडासा विचार केला जातो आणि त्याप्रमाणेही तयारी केली जाते मुख्य म्हणजे कपडे आपण म्हणजे जिकडे जाणार आहोत त्या तिकडे जाताना त्या स्टाईलचे असं नाही म्हणणार मी पण त्यांच्याशी जुळून येतील किंवा कमीत कमी तिकडे गेल्यानंतर आपले कपडे आपल्याला असं वेगळं काही फील देणार नाहीत अशा प्रकारचे कपडे मी नक्कीच निवडते त्याचबरोबर खाऊ खाऊ म्हणजे असं की काही आपल्याला आपण कुठंही गेलो तरी हॉटेलमध्ये राहिलो गोष्टी मिळतात आजकाल सगळीकडे सगळं मिळतं हे जरी खरं असलं तरी काही गोष्टी थोडा खाऊ आपला जो म्हणून असतो तो आपल्याबरोबर असलेला केव्हाही बरा असतो कारण वेळ वेळेला कधीकधी जसं मिळतं तसं मिळू शकणार नाही असंही होऊ शकतं त्यामुळे कमीत कमी एक वेळच्या खाण्याचा खाऊ आपल्याबरोबर हा मी नेहमीच घेते त्याचप्रमाणे स्वतःला लागणाऱ्या वस्तू ज्या डेली रुटीन आहे ते लागतंच साबण कपडे टूथपेस्ट वगैरे ते आणि त्याचबरोबर मोबाईल मोबाईलशिवाय तर आपण बाहेरच पडू शकत नाही कारण मोबाईलने आपल्याला बऱ्याचच गोष्टी साध्य होतात एकतर कोणाशी कॉन्टॅक्ट करायचं तरीही करू शकतो त्याचप्रमाणे आपली कधी कंटाळा आला तरी एंटरटेनमेंट म्हणूनही मोबाईलचा उपयोग होऊ शकतो त्यामुळे मोबाईलशिवाय तर बाहेर पोहोचू शकत नाही अशा प्रकारे सगळी तयारी करून निघत असतो कधीकधी तयारी केली तरीही फजिती व्हायची ती होऊच शकते पण कधी क बऱ्याचदा व्यवस्थित सगळं प्लॅन पार पडतो आणि छान मजा येते आणि सहलीचा आनंद नक्कीच घेऊ शकतो